हलो उबर ऑटोवाले बोल बोलत आहेत का मी तुम्हाला रेल्वेस्टेशन वर बोलावलं होतं पण आता माझी जी ट्रेन आहे ती मिस झाली आहे तर मला बस स्टॅन्डवर घ्यायला येऊ शकाल का तुम्ही मला बस स्टॅन्डवर म्हणजे मी आधी रेल्वे स्टेशनवर होती पण आता मी सध्या बस स्टॅन्डवर आली आहे तुम्ही मला बस स्टॅन्डवर घ्यायला या